हॅलो माझं नाव रिषभ धनगारे तुम्ही जैताडा कॅबमधून बोलत आहे का ओके थँक्यू सर माझे वडील अमरावती साईडला राहत आहेत आणि ते त्यांच्या फॅम त्यां सगळ्यांबरोबर अम नागपूरला येण्यास इच्छूक आहेत तर तुम्ही प्लीज त्यांना नागपूरपर्यंत सोडून द्याल का ओके थँक्यू सर तुम्ही पर पर्सनवाईज पैसे घ्याल की किलोमीटरवाईज अच्छा पर्सनवाईज ठीक आहे सर तर माझ्या हिच्या आमच्या फॅमिलीमध्ये तीनजण येत आहेत सोबत तर पर कॅन्डिडेटवाईज तुम्ही किती रुपये घ्याल ओके पाचशे रुपये पर कॅन्डिडेट थँक्यू सर तर पंधराशे रुपये तिघाजणांचे ना हा सर ओके थँक्यू तर तुम्ही कोणता रूट थ्रू येणार आहे काटोलमार्गे की हिंग्ना रोड वाडीमार्गे ओके जर तो कोणता रस्ता तुम्हाला सोयीस्कर वाटतो त्या मार्गे या ठीक आहे सर सर प्लीज तुम्ही ज्या ज्या पण व्यक्ती जे पण कॅब ड्रायव्हर पाठवत आहे त्यांच्याबरोबर त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचं नाव मला वॉट्सअप करून द्याल त्यांचं लोकेशन मला वॉट्सअप करून द्याल का सर थँक्यू सर हॅव अ ग्रेट डे